नमस्कार सिद्धिविनायक कॅब एजन्सीला फोन लागला आहे का हां सर काल संध्याकाळी मी मुंबईवरून माझ्या फॅमिली संगट सांगलीला आलो असून मला इथले पर्यट फिरण्याच्या हेतून मी इथं आलो आहे आणि मला इथले जवळचे पर्यटनस्थळ बघायचे अस आहेत तर मी तुम्हाला कॉल ह्याच्यासाठी केला होता की कॅब उद्यासाठी अवेलेबल आहे का हां सर मला गुगलवरून हे कळलं तुमच्याबद्दल तुमच्या कॅ कॅब एजन्सीबद्दल तुमच्या रेटिंग्स इन बघितल्या म्हणून मी कॉल केला होता हां माझी फॅमिलीसोबत आहे तर चार ते सहा लोकांसाठी पाहिजेल कॅब हां उद्या सांगलीतल्या सांगलीतच पर्यटन स्थळ जे आहेत त्यांना भेट द्यायची होती आम्हाला

तरी चार लोकांचे कॅबचे म्हणजे काय पॅकेज वगैरे आहे काय अव्हेलेबल हां चार आहेत पण अजून दोन व्यक्ती वाढू शकतात उद्यापर्यंत उद्याच जायचं आहे

मग सर जर सांगलीतल्या सांगलीत जर बघायची बघ पर्यटनस्थळं असेल तर त्याचे किती रुपये होतील दोन हजार जर सर खूप जास्त होतात तर चार लोक येते पण उद्या मी सांगू शकतो तुम्हाला सहा होतील तरी चार लोकांचे छोट्या सिट्यांचं आणि सहा लोकांचं इनोवा आहे का तुमची हां तर त्याचे दोन दोन्हीचे किती रुपये होतील सांगता का दोन हजार आणि चार हजार आणि सर सांंगलीच्या बाहेर कुठं पर्यटनस्थळ बघायचं असेल तर जसे की हरिपूर नाहीतर पुढं नरसोबाचीवाडी हे ना बघायचं असेल तर तेवढंच आहे का ठीक आहे आणि सर तुमची मी रेटिंग्स बघितलेली फाय स्टार असून म्हणून मी तुम्हाला कॉल केला होता सेफ्टी आहे का नीट सगळं हां म्हणजे फॅमिलीसोबत असल्यामुळे कोण ड्रिंकिंग हे नसलं पाहिजेल आणि स्मोकिंग वगैरे तर नसलंच पाहिजेल आणि हायजीनिक असली पाहिजे

सर मग काही डिस्काउंट नाही का अवेलेबल आत्ता सध्या ठीक आहे ठीक आहे तरी पण सर आता गणपतीचं टाईम आहे तर डिस्काउंट तर असला पाहिजे ना ठीक आहे सर मग फायनल करा चार लोकांचे दीड हजार मी देऊ शकतो बा ठीक आहे मग मी उद्या तुम्हाला सकाळी कळवतो हां लोकेशन पिकअप लोकेशन आहे पुष्पराज चौक उद्या सकाळी नऊ वाजता आम्हाला पिकअप करायचं आहे मी तुम्हाला सकाळी आठ वाजता कॉल करतो ठीक आहे ठीक आहे सर